ट्रेन हा सर्वात माझ्या आवडतीचा विषय आहे ट्रेनमध्ये आम्ही खूपदा प्रवास केलेला आहे ट्रेनमध्ये प्रवास करणं हा सर्वात कम्फर्ट झोन माझ्यासाठी समजला जातो कारण की ट्रेनमधे प्रवास करताना त्यामध्ये त्याचं डिस त्याचं डिस्टन्स कवर करण्यासाठी आपण ट्रेनमध्ये बसतो आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे ट्रेनमध्ये सर्वांत कमी टिकिट लागतं आणि त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित प्रकारे आपण प्रवास करू शकतो ट्रेनमध्ये बसण्याची सुद्धा व्यवस्था खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे ईवन बसण्याचीच नसून त्या ठिकाणी आपण आरामही चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजे कुठलाही प्रवास आपण एकदम आरामदायी करू शकतो त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यानंतर ट्रेनचा फक्त येतो तो आवाज आणि तो आवाज जो येतो त्या गोष्टीमुळे एक वेगळाच आनंद होतो तो आवाज सुद्धा सगळ्यात वेगळा असतो त्या आवाजाच्या दिशेने त्या वेगाने सगळी मुलंसुद्धा त्या दिशेने तिकडं बघतात ट्रेन आल्या असं समजल्यासाठी तिथे सिग्नल सुद्धा दिले जाते रोडवरती जेव्हा आपण रेल्वे क्रॉसिंग असती त्यानंतर त्या रुळा उंच रुळावर जाण्यासाठी सुद्धा रेल रेल्वे क्रॉसिंग असती त्या ठिकाणी जर एखादा पाथवे म्हणजे रोड आलाच त्या ठिकाणी तो बंद केला जातो म्हणजे जे आपले वेगळे वेहिकल्स असतात ते वेगळ्या दिशेने वळवले जातात पण ट्रेनचा रस्ता हा सगळ्यात वेगळा असतो या ठिकाणी इंजिनचं उपयोग होतो त्याचबरोबर त्या ठिकाणी कोळशाचा सुद्धा खूप प्रमाणात उपयोग केला जातोय त्याचमुळे रेल्वे ही चांगल्या प्रमाणात चालवली जाते व त्याठिकाणी प्रवाससुद्धा चांगल्या पद्धतीने केला जातो रेवलेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सीट्ससुद्धा अवलेबल असतात बसण्याची आरामाची व त्यामध्ये सुद्धा ए सी सीट ए सी झोन हा सुद्धा एक कम्फर्ट झोन मानला जातो थ्री टायर ए सी हा सर्वात चांगला महत्वाचा क्षण आहे आम्ही सुद्धा ट्रेनने प्रवास केलेला आहे आम्ही तिरूपती बालाजीला जेव्हा गेलो ह्या गोष्टी ह्या गोष्टीला आम्हाला दोन वर्ष झाले पण त्यामध्ये आम्ही पूर्ण एक दिवस ट्रेनमध्ये प्रवास केला आणि तो सर्वात सुखाचा व आनंदाचा प्रवास आम्ही समजला जातो कारण की या ठिकाणी जो प्रवास झाला हो आमच्या घरातल्या आजी आजोबा आई बाबा वडील सगळ्यांना लहान मूल सगळ्यांना हा प्रवास खूप आनंदाचा वाटला आणि ट्रेन हा सर्वात आवडतीचा व सर्वात महत्वाचा विशेष वेहिकल्स भाग आहे